हां मला फोर बी एच के घर खरेदी करायचं आहे हां तर मला सांगा कसं काय ते जस्ट डायलमधून मला तुमचं भेटलं आहे सर्व

मला अलिबागमध्ये घ्यायचं आहे मला बीच साईड हवं आहे बीच साईड हवं हो मी बंगलोच बघते आहे

पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये मला हवं आहे हो मला हां स्विमिंग पूल बीच अटॅच ते घर असेल तर बेटरच राहणार आहे जसं मला ते सनसेट व्यू वगैरे असं बाल्कनीमधून सगळं हवं आहे ते दोन करोड दोन तीन करोडच्यामध्ये माझं बजेट आहे चार चार चार स्क्वेअर फूट चार हजार स्क्वेअर फूट नाही नाही चार चार हजार स्क्वेअर फूट ओके मी उद्या येऊ शकते बघायला

बरं बरं ठीक आहे ओके